एकदा मी शिरा करत होते शिरा करत होते आणि शिरा करताना सगळा शिरा झाला तयार आणि मागून एक थोडासा धक्का लागला त्यामुळे त्याच्यामध्ये शिऱ्यात दूध जास्त झालं दूध जास्त झालं त्यामुळे तो मऊ झाला असं मोकळा नाही झाला मग असं मोकळ्या शिऱ्याचं काय करावं त्यामुळे मग मी काय केलं कणिक भिजवली आणि कणिक भिजवून जशा पुरणाच्या पोळ्या करतो तशा त्या शिऱ्याच्या पण गोळे करून उंडा भरून त्याच्यात पोळ्या त्याच्या पोळ्या केल्या आणि शिऱ्याच्या पोळ्या झाल्या आणि त्या शिऱ्याच्या पोळ्या इतक्या सुंदर आणि अप्रतिम झाल्या की सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या तसेच एकदा मी कटलेट बनवत होते कटलेट बनवताना बटाटे नवीन होते आणि नवीन बटाटे असे ओलसर ओलसर राहिले उकडल्यानंतर ते ओलसर झाले सगळ्या भाज्या त्याच्या घातल्या तरी ते त्याचा असा छान गोळा वळला जाईना मग आता काय करावं मग अशा वेळेला जाडी पोहे घेतले ते जाडी पोहे मिक्सरमधनं काढले मिक्सरमधनं काढून त्याची पूड केली आणि ती पूड त्या गोळ्यामध्ये घालून मळलं आणि मळल्यानंतर तो गोळा असा घट्ट झाला त्याच्यात परत तिखट मीठ काय गरजेप्रमाणे थोडंसं वाढवलं आणि त्याचे गोल गोल असे कटलेट वळले त्या कटलेटला मग शेवया चिकटवल्या आणि ते शॅलो फ्राय केले त्यानंतर ते छान झाले तसेच एकदा रस्साभाजी करत होते भाजी करत असतानाच मध्येच बेल वाजली बेल वाजली म्हणून मी दार उघडायला गेले आलेले कोणी पाहुणे होते त्यांच्याशी बोलले आणि मग आग जाऊन बघितलं तर मला आठवेना मी मीठ घातलं आहे का नाही चुकून परत मीठ घातलं मीठ जास्त झालं खारटपणा आला मग परत चार बटाटे उकडले ते मॅश केले आणि उकळत्या रश्श्यात ते घातल्यावर ते मिळून आलं आणि त्याची चव सुधारली आणि अजिबात खारट लागत नव्हता खारटपणा गेला अशा कधीकधी जरा बिघडलेल्या रेसिपी आपण आपल्या कल्पकतेच्या आधारे दुरुस्त करू शकतो